प्रवास करताना बरेचदा थकल्यानंतर निश्चितच ब्रेक घेतला जातो मग तो खाण्यासाठी असेल किंवा स्वच्छगयाचा वापर करण्यासाठी असेल पण हायवेला बरेचदा असी शौचालये उपलब्ध असतात का हा मोठा प्रश्नच आहे पुरुषांचं ठीक आहे ते कुठेही उभे राहून जातात पण स्त्रियांसाठी फार विचार करावा लागतो झाडी शोधा एखादं शेत शोधा आणि त्यातही पुन्हा कोणी बघत नाही ना हे पुन्हा पुन्हा मनाला बजावावं लागतं पेट्रोल पंपाचं काय सांगावं तिथे थांबायला गेलं तर अस्वच्छता मरणाचीच मग तिथे इच्छाही होत नाही जाण्याची आणि त्याहून इन्स्पेक्श इन इन्फेक्शनचं टेन्शन वेगळं सगळ्यात महत्त्वाचं खाण्यापिण्यासाठी हॉटेलवर थांबावं तरी तिथे काही वेगळी न्यारी न्यारी तऱ्हा नसते अशाच पद्धतीचं काही स्वरूप असल्यासारखं दिसतं अगदी नवखं किंवा चांगल्या पद्धतीचं हॉटेल असेल तरच ते काही वेळेला शक्य होऊ शकतं पण हे एक मोठं आव्हानच आहे सध्यासाठी की ही अशी स्वच्छतागृह उपलब्ध असणं